हॅलो कचरा व्यवस्थापन प्राधिकरण का हां आहो मी या निशिगंधा कॉलनीमध्ये राहते आणि इथं जी नेहमी तुमची जी कचऱ्याची गाडी येते कचरा गोळा करायला ती गेले चार दिवस आलेलीच नाही आहे हो ना आणि त्यामुळं सगळ्यांच्याच घरातलं कचरा सगळा घरात साचून राहिला आहे आणि त्यामुळं काही काही जणं तर कुठंही ते टाकाय लागले आहेत त्यामुळं कॉलनीमध्ये एकदम अस्वच्छता पसरली आहे का बरं येत नाही आहे कचऱ्याची गाडी आं कारण आम्हाला काही कळतच नाही आहे तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन पण लागत नाही आहे आता केला आहे फोन आणि तो लागला आहे पण मग काय तुम्ही करणार आ सांगा कारण का आला नाही आम्हाला काहीच कळत नाही ना काही गाडी बिघडली आहे का त्याची मग दुसरी काय व्यवस्था करता येते आहे का हो ना काय झालं आहे खरकटं पण खूप सगळेजणं रस्त्याच्या कडेला किंवा कुठेही टाकाय लागले आहेत प्लास्टिक पण खूप जमा झालेला आहे आणि घरामध्ये सुद्धा कचरा गोळा होऊन होऊन त्याचा आता वास मारायला लागला आहे काय करत आहे आता तुम्ही काहीतरी करा बाबा हो ना आम्हाला अगदी सहन होईना ती गाडी नसेल तर दुसरी पाठवून द्या नाही तुमच्याकडं काहीतरी याची व्यवस्था पाहिजे ना हां असे अधनंमधनं कधीतरी होणारच की चालेल चालेल लवकर पाठवून द्या ओके थँक्यू हां